आम्ही पोस्टिंग ही आमची पहिली आमची पाच एप्रिलला टिकीट बुक झाली होती मग ती कॅ अचानक आम्हाला जे जेमधून मेल आला मग आम्ही आमची ट्रेन अचानक बुक केली जनशताब्दी आणि नंतर आम्ही निघालो आम्हाला असं आधी दोन दिवस होते आणि सांगितलं की तुमची पोस्टिंग जे जे हॉस्पिटलला लागली आहे मग आम्ही जे जे हॉस्पिटलला दोन दिवसात सगळी तयारी केली पॅरेंन्ट्स मिटिंग पण झाली आणि आमची ट्रेन चार वीसची होती पण ती लेट झाली मग आम्ही साडेपाचला मडगाव स्टेशनहुन सावंतवाडीतून निघालो आणि ती ज ट्रेन ट्रेन मग तिथे पाच क्रॉसिंगला लागल्यामुळे अजून लेट झाला आणि त्याच्यानंतर जाताना जरा स्ट्रगल करावा लागला आणि पोहचलो साडेतीन पर्यंत सी एस एम टीला मग तिकडनं मग जे जे कॅम्पसमध्ये सगळं राहाणं राहायची सोय होती मग आम्ही एका रूममध्ये आम्हाला सांगितलं होतं की सहा सहाजणी राहायच्या मी जेवण बी जे जे हॉस्पिटलच्या कँटीगचंच होतं सगळं पाच कॅन्टीग्स होते त्या कँटींगचंच जेवण जेवायचं पण असं होतं मग आम्ही तिकडे गेलो आणि रूम पहिल्या साफ केल्या पूर्ण मग सगळे आमचे सामान लावलं आणि त्यानंतर मॅमने आम्हाला सेकंड डेला पूर्ण कॅम्पस फिरवला व सगळी मॅम तिकडच्याच असल्यामुळे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सगळं माहिती दिली म्हणजे कुठे ग नर्सिंगचं कॉलेज आहे कु कु कोणता वार्डस सगळे वार्ड आम्हाला फिरवले इव्हन त्यांच्या स्टाफशी सुद्धा आम्हाला ओळख क करून दिली की असं असं आहे हे नाव पण सगळी सांगितली इन्चार्ज सिस्टरची पण अन त्यानंतर मग आम्ही सेकेंड डेला सुट्टी दिली कारण की आम्ही दमलो होतो त्या नेक्स्ट डे पासून आमची डूटी लावण्यात आली आमच्या डूट्या हा दोन शिफ्टमध्ये होत्या कारण आम्ही सेकंड इअरला होतो त्याच्यामुळे आम्हाला नाईट नव्हती फर्स्ट मॉर्निंग होती आणि इव्हिनिंग होती असं होतं मॉर्निंग ही डूटी आमची आठ ते चार पर्यंत होती आणि इव्हिनिंग ही आमची एक ते रात्री आठ पर्यंत अशी डूटी होती आमची मग आमचा तो अनुभव जे जेमधला खूप असा चांगला होता म्हणजे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल असल्यामुळे आम्हाला खूप प्रकारचे पेशन्ट तिथे बघायला भेटले आणि वेगवेगळे आजार असलेले आम्हाला जे आता अभ्यासामध्ये जे आहेत ते आम्हाला प्रॉपर असे म्हणजे दिसले आम्हाला पेशंट आणि आम्ही त्यांचा अभ्यास पण केला तिकडे मग आम्ही सकाळी डूटीला जायचो नाश्ता पण केला की आणि तिथे मग प प्रत्यक्ष पेशंटमधला भेटणे हा एक वेगळाच अनुभव असतो म्हणजे आप आपली पण सेफ्टी असते पेशंटचं पण म्हणजे वेगवेगळ्या पॉझिटिव्ह पण पेशंट होते तिथे त्याच्यानंतर आम आम्हाला खूप असं बरं वाटलं तिथे असे वेगवेगळे पेशंट होते म्हणजे आम्ही पण आम्हाला कधी झाला नव्हता पण आता अभ्यासामध्ये पण हा विषय म्हणजे भाजलेली पेशंट असतात ते तिथे आम्ही बघितले त्यांना आम्ही अशी चांगली अशी केअर दिली त्यांना तिथे आणि नंतर मग आम आमच्या असाइमेंट पण असायचे म आम्ही ते ड्युटीवरून आलो की नंतर मग आमचे मग मॅडम असायचे त्या आमची मिटींग ठेवायचे ते झालं की ते आम्हाला म्हणजे वॉर्डमध्ये फेक राउंड मारायला यायचे आणि आम्हाला अशी कोणतीही पाच सहा क्वेश्चन विचारायचे आणि जर आम्हाला त्याचा आन्सर देता नाही आली तर आम्हाला असाइमेंट म्हणून द्यायचे आणि मग आम्ही जे मीटिंग असायची आमची नऊ वाजता रात्री मग जेवून बी की नंतर आम्ही त्यांना आन्सर पण करायचो आणि रोज असं नर्सिंगचं नोट्स असते ना तिथे साइन घ्यावी लागायची आणि असाइमेंट पण आम्हाला खूप होत्या म्हणजे प्रत्येक असं होती की दोन केस स्टडी होत्या दोन केस प्रेझेंटेशन होत्या केस स्टडी म्हणजे पेशंटची सगळी हिस्ट्री लिहायची आणि त्याचा डिसीज लिहायचा आणि नॉर्मल आणि ॲबनॉर्मल या दोन्ही व्हॅल्यू लिहायच्या आणि प पेशंटची सगळी फॅमिली हिस्ट्री पण सगळं लिहावं लागतं अशा दोन केस प्रेझेंटेशन पण असायचं लिहायचं पण केस प्रेझेंटेशनमध्ये मॅमशी प्रेझेंट करावं लागतं म्हणजे आपला पूर्ण पेशंट नाव नाव पेशंटसोबत उभं राहून सगळं प्रेझेंट करावे लागतं त्यानंतर आमची प्रॅक्टिकल एक्झाम लागलेली प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पण आम्ही असे म मॅमने टेबल व्हायवा पण घेतल्या अन बेडसाइड व्हायवा पण घेतलेल्या बेडसाइड व्हायवामध्ये आम्हाला सगळं असं प्रोसिजर करून दाखवावी लागली पेशंटवर इथे आम्ही लॅबमध्ये करतो पण तिथे आम्ही डायरेक्ट पेशंटवर केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्यावर मात्र एक म्हणजे एक काम असायचं की बेड मेकिंग ते आम्ही खूप असं चांगल्या प्रकारे बेड मेकिंग शिकलो कारण बेड मेकिंग होतं आणि त्यानंतर मग मग आम्ही पेशन्ट म्हणजे जसा पेशन्ट असेल कंडिशनमध्ये तसे आम्ही त्याच्यावर प्रोसिजर केली म्हणजे व्हायटल सायन्स असेल किंवा त्याच्या ओरलकेअर असेल असं आम्ही वेगवेगळे प्रोसिजर आम्ही मॅमला करून दाखवल्या जेव्हा टेबल व्हायवा होती आणि पेशंट फॅमिलीयर पण झालेले आमचे स्टाफ पण खूप चांगला होता तिकडचा अनुभव असा खूप चांगला त्यानंतर आम्ही संडेला मी फिरायला जायचो म्हणजे मुंबईलाच गेट ऑफ इंडिया किंवा मरीन लाईन इथे खूप कडे आम्ही फिरलो आणि मॅम होत्या दोन्ही मॅम खूप चांगल्या होत्या खूप त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि येताना आम्ही आलो मग मा मांडवी होती मांडवी ट्रेनने आलो आणि गुढीपाडव्या दिवशी सकाळी पोहोचलो इकडे खूप चांगला अनुभव होता जे जेमधला